नमस्कार हां आय आर सी टी सीचं ग्राहक सेवा केंद्र ना हां मी कोल्हापूरमधून बोलते आहे मी बुकिंग केलं होतं हजरत निजामुद्दीन एक्सप्रेससाठी तर त्याबद्दल जरा चौकशी करायची होती हां हां पी एन आर नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हां हां बारा जणांचा ग्रुप आहे हो मला चौकशी करायची होती की ती जी रेल्वे आहे ती नक्की वेळेत सुटेल ना कारण मी असं ऐकलं आहे की ती स सतत विलंब होतो आहे त्या रेल्वेला यायला हां नाही काय आहे आम्हीही खूप जणं आहोत आणि आम्ही खूप लांबून येतो आहे आम्ही त्या स्टेशनवरती तर आम्हाला जिथे पोचायचं आहे तिथे आमचं वेळेत पोचणं खूप महत्त्वाचं आहे नाही हो मान्य आहे मला पण आमचं काम अडू नये एवढंच हां ओके हां तर रेल्वेची स्थिती एकूण कशी आहे हां नाही ए सी कावच आहे हो तर तिथं सोयी काय काय मिळतील आम्हाला हां ओके म्हणजे पांघरूण वगैरे सगळं दिलं जाईल ना हां आणि मोठा प्रवास आहे तर ट्रेनचे पॅन्ट्री कारची सोय कशी असते हां नाही आमच्यातले बरेचजण पहिल्यांदाच प्रवास करत आहेत आणि मीसुद्धा त्या एक्सप्रेसनी कधी प्रवास नाही केलेला त्यामुळं मला एवढी माहिती नाही म्हणून चौकशी करते आहे हां ठीक आहे पॅन्ट्री कारमध्ये मेन्यू अव्लेबल असतो चॉईसचा की हां ओके ठीक आहे आणि मी रेल्वे येते आहे का नाही हे मी बघू शकते का ॲपवरती म्हणजे पोचते आहे स्टेशनवर की नाही हे मी चेक करू शकते का तशी काही सोय आहे हां ठीक आहे हां चालेल चालेल हां आणि तिकीट्सचं सामान वगैरे ठेवायच्या काही इशू नाही ना हां ठीक आहे चालेल ओके ओके हां हो नाही तिकीटचं आहे प्रिंट पण आहे हो चालेल थँक्यू